हां मी काउन्सिलर मे मेंटल हेल्थ काउंसिलर बोलत आहे हां विचारा ना टिनेजर्समध्ये हा प्रॉब्लेम हल्ली खूपच दिसतो म्हणजे फोन ॲडिक्ट झाली आहेत मुलं आणि रात्रीची झोप त्यामुळेच येत नाही कारण ब्रेन फंक्शन होत राहतं सारखं आणि ब्रेनला खरं तर आपल्या आ आरामाची गरज असते म्हणून आपण रात्रीची झोप लवकर घेतली पाहिजे पण मुलं फोन वापरत राहतात त्यामुळे रात्री त्यांनाच उशिरापर्यंत झोप लागत नाही आणि तुम्हाला तुम्ही किती फोन वापरता दिवसातून हां ते एक प्रकारचं ॲडिक्शनच आहे म्हणजे आपल्याला असं सारखं वाटत राहतं की फोनमध्ये बघावं फोनमध्ये काही तरी आपल्याला कोण तरी मेसेज करत आहे आपण कोणाला तरी मेसेज करावा आपण रील्स येत आहेत ती बघावी स्क्रीन टायमिंग जास्त आहे का तुमचं म्हणजे म्हणजे तुम्ही दिवसपर्यंत फक्त एक तास स्क्रीन बाजूला ठेवता हातातून फोन तुम्ही एक काम करू शकता हे जर तुम्हाला घालवायचं असेल तर तुम्ही मोबाईल सोडून दुसऱ्या कुठच्या तरी गोष्टींमध्ये स्वतःला एन्गेज करायचा प्रयत्न करा जसं पुस्तकं वाचणे किंवा चित्रं काढणे किंवा तर टी व्ही बघणं पण ठीक आहे थोड्या वेळासाठी किंवा घरातल्यांबरोबर काही बोल घरातले किंवा मित्रमैत्रिणींसोबत बोलणं परत बाहेर जाऊन खेळणं हे सगळं केलं तर आरोग्याला पण चांगलं आहे आणि तुमचं फोनचं ॲडिक्शन कमी होऊ शकतं तुमचं एज काय आहे तर तुम्ही आता म्हणजे आता हां म्हणजे आता तुम्ही ऑ ऑलमोस्ट तीनेजर्स म्हणून बाहेर आलायत पण ह्या वयातल्या मुलांना सग बऱ्याच गोष्टींचा स्ट्रेस असतो कारण मोठ्यांना वाटतं की आता मोठी झाली आहेत आणि लहान लहान पण नाही आहेत आणि मोठी पण नाही आहेत एक मधल्या वयामध्ये आहेत त्यामुळे तुम्हाला अभ्यासाचं टेन्शन असतं किंवा कामाचं असतं की पुढे करियरचं काय होणार याचं टेन्शन असतं त्यामुळे तुम्ही जर विचार थोडं कमी केला तर बरं होईल म्हणजे ऑब्वियसली अजून खूप खूप वर्षं आहेत तुमच्याकडे त्यामुळे हळूहळू स्टेप बाय स्टेप सगळंच होऊन जाईल ओके थँक्यू